हॅलो सर नमस्कार जलआधिकरणाचा ग्राहक सेवा विभागाचा नंबर ना हां मी सारिका देशमुख बोलते आहे हो सर अरे ते मला विचारायचं होतं की सर जे आमच्या सतत बिलामध्ये वाढ होत आहे त्याबद्दल आम्हाला चौ मला चौकशी करायची होती की आमच्या ज मीटरचे आकडे वेगळे दाखवतात आणि जे बिल येतं ते अधिकच वाढलेलं असतं सर मला हे विचारायचं होतं की हे नेमकं असं का करताय तुम्ही मला असं वाटते की त्यात लक्ष घाला हा आणखी ह गोष्ट सर की पाण्याची जी क शुद्धता आहे ते दिवसेंदिवस ढासळत आहे पाण्यामध्ये सतत तितका क्षार येऊन राहिला की सतत भांड्याच्या क तळाशी तो साचलेला असतो हो हो हो हो जर शुद्ध पाणी जसं पहिले यायचं तशामध्ये आता बदल झालेला आहे ह आणखी एक गोष्ट सर की पाण्याची जो वेळ आहे तो सतत बदलत राहतो मला असं वाटतं की जर पाण्याचा जो वेळ जर निश्चित केला सकाळी किंवा सायंकाळी तर आम्हाला नेमकं त्या वेळेस आम्ही प्री राहू शकतो हा आणि मग तेव्हा आम्हाला मग प्री राहून आमचं जे पाणी आहे आणि पाण्याचं जे क्वालिटी तर सोडा पण त्याचा जो वेळ आहे तो वेळेच्या आधीच ते सळ नळ बंद होऊन जातात बरं बरं नेमका तुम्ही टायमिंग जर आम्हाला वेळेत व्यवस्थित दिला या वेळेत तुमचे नळ येतील तर आम्ही त्यावेळेस मोकळे राहू आणि सर निदान अर्धा तास तरी ते पाण्याचं सगळं भरेपर्यंत ते असायला पाहिजे असं वाटतं बरं बरं तुम्ही सर मला असं वाटतं की तुम्ही लक्ष घालावं एवढीच इच्छा आहे बरं बरं हां तुम्ही पहाल ते ठीक आहे ठीक आहे हां